मराठी भाषेविषयी लोक लोकांना खूप गैरसमज झाले आहे की त्या मराठी भाषेच्या भाषेमधे त्याचे व्याकरण खूप जास्त कठीण असतात किंवा त्यामधे बोलणेही खूप जास्त कठीण रा राहतायत आणखी त्याचे जे शब्दही असतात हे पण खूप कठीण असतात ते दुसऱ्यांना भाषापेक्षा अ ते खूप जास्त कठीण आहे पण असं काही नाही आहे ते लोकांना असं वाटते की मराठी भाषा खूप जास्त डिफिकल्ट आहे पण मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा तर खूप जास्त कठीण आहे त्यामधले त्यामधले शब्दही खूप जास्त कठीण राहतात जसं इफ दॅन कुठे लावायचं ते पण ते पण जास्त लोकांना समजत नाही पण मराठी भाषेचा वापर कसा आपण अगोदरपासनं केला आहे तर मराठी भाषा आपण जास्त प्रकारे जास्त प्रमाणे बोलण्या बोलल्या जाते आणि लोकांना गैरसमज होते की मराठी भाषेचा वापर आपण फक्त महाराष्ट्रमधे करतो पण असं काही नाही आहे ते कुठेही होते जिथे ज्यांना मराठी येते ते कुठेही त्या भाषेचं वापर करतात म्हणून ते लोकांना लोकांना सामान्यपणे मराठी भाषेचं गैरसमज दूर केलेला पाहिजे